हां हॅलो हां ताई बोला हां जगत मंदिरला जायचं आहे का मग जायचं का मग सर्व हां तर चा हो चांगलं आहे तिथे खेळायला वगैरे हां हां हां हो हो चांगलं आहे ते हां हां तर ठीक आहे चालेल ना इकडे माझ्या पण मैत्रिणी बघते कोण आहे तर तर आपण तसं वॉट्सअप ग्रुप आहे आपला तर त्यावर डिस्कस करू म्हणजे कश कशाने जायचं म्हणजे कोण काय टिफिन वगैरे घेणार काय घेणार ते पण बघावं लागेल ना हां हां हां हां तर मग मी बघेन पुरी पुरी आणि आलूची चटणी वगैरे घेईल मग मी ठीक आहे चालेल ना मग मी तसं करते हो हो जमतं आहे ना हो हो तर त्या काय घेतात त्या काय घेतात आता बघू तसं आपण डिस्कस करू ग्रुपवर म्हणजे हां आणि गाडीने जायचं की कशाने तर ते पण डिस्कस करावं लागेल हं हां हां हो ठीक आहे ना तसंही जमते म्हणजे खूप जण जर असेल तर मग ते करायला परवडते आपल्याला ते पण हो तुम्ही विचारून बघा आणि मग ग्रुपवर तसं मग त्याच्या